फोटोग्रॉफीची कोणती कार्यशाळा अटेंड केली नाही मी किंवा घेतलेली नाही आहे परंतु मी आनेक फोटोग्राफी जे प्रदर्शन होत असतं त्यामध्ये सहभागी झालेलो आहे आणि त्यामधूनच मला फोटो काढण्याची आवड लागलेली आहे चांगलं काय आहे ह्याची जाण मुळात आहे चांगलं या अर्थी की एखादा निसर्ग चित्र असेल एखादं झाडं असेल किंवा एखादा प्रसंग असेल त्याच्यामध्ये काय आहे आपल्याला काय कॅप्चर करायचं आहे हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा तसं माझ्याशी झालेलं आहे आणि त्याच पद्धतीनं मी फोटो काढत असतो तर फोटोग्राफीची तंत्रे म्हणून असं मी काही वेगळं शिकलेलं नाही आहे आवडीतून जे वाटलं की समोरचं आहे ते काढावं त्या पद्धतीने कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करत असतो